नमस्कार सर हां माझं नाव श्रुती बडगूजर हा कॉल ग्राहक सेवा हेल्पलाईन सोबतच होतोय ना मला थोडी चौकशी करायची होती मदत पाहिजे होती हां माझं ना लँडलाईनचां इंटरनेट आहे ना ते म्हणजे तुम्ही तोडून टाकलेलंय असं वाटतंय मला कारण की ते बंद होतंय कॉल

हां ते बंद करून दिलंय तुम्ही इंटरनेट हा सर ते असं का झालं मला समजेल का अच्छा सर ते मला विचारायचं होतं की मग मला सुरू करायचंय तर ते कसं होईल किंवा मग का बंद केलंय थोडंसं मला माहिती मिळेल का हां ते आमच्या परिसरात थोडंसं प्रॉब्लेम होता ना ते झाडंमुळे ते पावसाळ्याचं हे होतं ना म्हणून ते आलं होतं त नेटवर थोडंसं प्रॉब्लेम येत होता तर बंद केलं असेल कदाचित हां मग ते आम्हाला सुरू करायचंय परत हां चालेल मग सर आता त्याच्यासाठी काय काय करावं लागणार आहे आम्हाला

अच्छा हां ठीक आहे सर ते मला

बरं मग सर त्याचं असं नंतर प्रॉब्लेम नाही येणार ना की काही प्रॉब्लेम पण येतो आणि मला ते फोन असं ऑनलाईन नाही करता येणार का कारण की माझं इकडे थोडं कामाचं हे असतं ना तर मग टायमिंग काय आहे की मी ह्या टाइममध्ये जायला पाहिजे असं काही शनिवारी आणि रविवारी तर सुट्टीच असणार तुम्हाला हां बरं बरं बरबरं चालेल मग शुक्रवारी कितीला येऊ माझं काम व्हायला पाहिजे कारण कारण की कसंय ना सर इकडे मी एकटीच असते आणि तिकडे आई बाबा असतात ना तर त्यांचं झालेला हा प्रॉब्लेम त्याच्यामुळे हां चालेल ना चालेल सर हां हां ठीक आहे मी सांगते एक तर मग शुक्रवारी ओपळ हे सुरूय ना तुमचं ग्राहक सेवा हेल्पलाईन्स हां हां चालेल धन्यवाद सर हो हो धन्यवाद